हां नमस्कार दादा टेलर बोलत आहा का ते आपल्या कार्यक्रमाला आपल्याला ड्रेस समजा दहा मुलाचे ड्रेस टाकायची होती शिवाय तर म्हणजे किती दिवसात द्याल म्हणजे फ शाळाचे ड्रेस टाकायचे होते कार्यक्रम होता आं हो फॅन्सीमधून

काय म्हटले की आवाज येईना झाला हां तुमच्याकडं कोणत्या आहेत हो का पोलिस एकाला पोलिस व्हायचं आहे एकाला गांधीजी व्हायचं आहे

एकाला भारतमाता व्हायचं आहे एकाला सुभाषचंद्र बोस व्हायचं आहे टोटल बजेट किती लागेल पाचजणाचे पाहिजे पाचजणाची पाहिजे एवढे शिवाय एवढे एवढे कसे काय सर हो का बरं बरं मग कधी येऊ मग बरं बरं ठीक आहे येतो भेटू मग